हॅलो नमस्कार मी काल काही कपडे मागवले होते माझ्या मित्राच्या लग्नासाठी त्याची अपेक्षित डिलिव्हरी ही आज होती आणि उद्या त्याचे लग्न आहे परंतु ते आज आजही त्याला काही डिलेव्हर झालेले नाही आहे आज आम्ही वाट बघितली पण डिलेव्हर नाही झाले तर उद्या येतील अशी मी अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला त्याच्या रिसो अशोरन्ससाठी कॉल केलेला आहे चालेल तर धन्यवाद तुम्ही मला ते फक्त लवकरात लवकर कधी पाठवत आहे ते सांगा आणि उद्या तरी ते डिलिवर करा ही रिक्वेस्ट करतो